मी शाळेमध्ये टीचर आहे टीचर असल्या कारणास्तव मला प्रत्येक प्रत्येक मुलाशी प्रत्येक जातीच्या मुलांशी संवाद साधावं लागते तर मुलांशी तर जास्त कोण म्हणजे घरापर्यंतचा कॉन्टॅक नाही पण जसं की आता माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये एक मुस्लिम नावाची मुलगी आहे ती मुलगी ती मुलगी मला अगोदर वाटत होतं की मुस्लिम समाजामध्ये लोकं खूप गदाडे असतात असे असतात तसे असतात पण मी असे आजमावलं की मी एक दोनदा तिच्या घरी गेल्यानंतर असं वाटत होतं की नाही बा ही पण आपल्याच सारखी आहे तिच्या घरी गेल्याच्या नंतर तिचे मम्मी पप्पा भाऊ सगळे फ्री आहे आणि असं त्यांच्यामध्ये असं नाही मुलगी आहे ही तर हिला कमी शिकवलं पाहिजे आणि मुलगा आहे तर जास्त शिकवलं पाहिजे असा कुठलाही भेदभाव त्यांच्यामध्ये नाही तसंच माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये यस्सी समाजाचा समाजाची मुलगी आहे यस्सी समाजाची लग्न झालेली मुलगी आहे म्हणजे ती अगोदर इंटर कास्ट मॅरेज केल्या कर कारणास्तव ती अगोदर तेली होती तर मग यस्सी झाली तर ती ती सांगत होती की नाही बा यस्सी लोकं पण आपल्यासारखेच असतात एवढंच आहे की आप त्यांचा देव वेगळा असतात पण ते लोकं पण जे पण भारतामध्ये सण असतात सर्व साजरे करत असते आणि झालं